हॅलो नमस्कार सर सर मला विदर्भ दर्शन विदर्भातले देवदर्शनासाठी गाडी हवी होती तुमची भाड्याने सेवन सेवन सीटर पाहिजे होती सर फॅमिलीसाठी हा एसीच लागेल सर हां इनोव्हाच इनोव्हाच चालेल इनोव्हा क्रेस्टाच पाहिजे नाही नाही नाही नाही इनोव्हा क्रेस्टा इनोव्हा क्रेस्टाच पाहिजे ऑफर कुट कुठला कुठला आहे तर तुम्हाला माहिती असेल ना अमरावती जिल्ह्यात किंवा अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूला कुठं कुठं काय काय आहे हा नागपूरमधून निघणार आहे मी नागपूरला माझी फ्लाईट आहे तिथच्या तिथूनच अच्छा अच्छा अच्छा हा हा अच्छा अच्छा चालेल चालेल अच्छा अच्छा ओके अच्छा हा हा अच्छा हा हा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा बर सर मी तुम्हाला कळवतो मला केव्हा यायचं आहे काय यायाचं आहे तुम्हाला कळवतोच मी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद